बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वदूर सर्व समाजाचे भाषिक घट घटक इथे वास्तव्य करतात त्यामध्ये आदिवासी समाज बंजारा समाज मारवाडी समाज व मराठी वर्ग व मुस्लिम वर्ग असे बहुतांश घटक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपले वास्तव्य करत असतात त्यामध्ये प्रमुखतः बुलढाणा जिल्ह्याचे आदिवासी समाज व बंजारा समाज हे प्रमुखतः महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत यामध्ये बुलढाण्यावर प्रभुत्व त्याच्याजवळील जळगाव जिल्ह्याचे अहिराणी भाषेतसुद्धा आळ आढळते व विदर्भ भाषेचे सुद्धा बुलढाणा जिल्ह्यावर इथे त्याचे प्रभुत्व आढळते अन् आदिवासी जमात म्हटले तर त्यामध्ये कोरकू समाज हा आदिवासी समाज बुलढाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो जास्त करून अमरावतीच्या लगत इथे आदानप्रदान केला जातो या भाषेचा आणि बंजारा समाज हा सर्वदूर महाराष्ट्रात पसरलेला बंजारीभाषिक लोक आपल्या भाषेचे आदानप्रदान करून इथे उदरनिर्वाह करत आलेले आहे व त्यानुसारच त्यांचे कार्य इथे चालतात बड्या बड्या व्यवसायामध्ये मारवाडी समाज व मराठी वर्ग मुस्लिम समाज हे सर्वता इथे राहून एकमेकासोबत आपल्या रोज रोज आदानप्रदान हे करत असतात